मला गाण्याची अत्यंत आवड आहे आणि सुगम संगीत किंवा शास्त्रीय संगीत हे या दोन्ही प्रकारचं प्रकारची गाणी म्हणायला मला खूप आवडतात माझी आई गीत रामायणा घरातलं काम करता करता गीत रामायण असेल किंवा अजून कुठली मराठी हिंदी गाणी असतील तर ती सतत गुणगुणायची तिला सवय होती आणि मी लहान होते तेव्हा मी सारखं ऐकायचे माझ्या कानावर सारखं पडायचं ते आणि मी सुद्धा तिच्या मागोमाग ते गुणगुणायचा प्रयत्न करायचे आणि असंच गुणगुणता गुणगुणता मला ती गाणी पाठ व्हायला लागली आणि मग आईने थोडीशी सुरुवात केली की पुढचं कडवं मी पूर्ण करायला लागले किंवा पुढची गाणी मी म्हणायला लागले आणि अशाप्रकारे माझ्या आईला लक्षात आलं की हिला हिचा आवाज चांगला आहे किंवा ही गाणं चांगलं म्हणू शकते तर जेव्हा लहानपणी मी रडायचे सुद्धा तेव्हा सुद्धा माझे आजोबा म्हणायचे की ही सुरात रडत आहे त्यामुळे सगळ्यांचं प्रोत्साहन घरातल्यांचं म्हणजे विनोदाचा भाग सोडला तर आजोबा असतील किंवा आई असेल बाबा असतील तर या सगळ्यांनी मला इतकं प्रोत्साहन दिलं त्यांनी सांगितलं की तुझा आवाज चांगला आहे किंवा तू म्हणू शकतेस आणि अशाप्रकारे प्रोत्साहन दिल्यामुळे मी गायनाला सुरुवात केली आणि मला लक्षात आलं वयाच्या चौथ्या वर्षी की मला गाणं जमत आहे किंवा मी चांगलं गाणं म्हणू शकते आणि मग अशा प्रकारे माझ्या गायनाच्या प्रवासाला सुरुवात झाली मी वयाच्या सातव्या वर्षी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी एक क्लास सुद्धा लावला आणि तिथे जाऊन मी गाणं शिकायला सुरुवात केली गाण्यासोबत मी सूरपेटी असेल किंवा तबला असेल या यांचा सुद्धा मी सराव केलेला आहे आणि अशा प्रकारे गाण्याचा माझा प्रवास सुरू झाला लहानपणापासून पण तो अगदी काही फार वेळ टिकला नाही वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी मला शिक्षणामुळे जरा त्याच्यामध्ये खंड पडला पण आवड अजूनही कायम आहे सतत मी गाणी गुणगुणत असते आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी गाणी म्हणायचा प्रयत्न करत असते